हॅलो नमस्कार नमस्कार अरे मस्त आहे आता तुम्हाला हां बोला शाळेसंबंधी शाळेसंबंधी सांगा शहराचं नाव सांगा बरं ब तिथे काय करत होता बरं हां बरं आनंदच आहे वेगळा मी मॉडर्नकरच्या लायब्ररीमध्ये कामाला होतो

हा त्या लायब्ररीमध्ये काम करत असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक मुलाला पुस्तक द्यायचं त्याचा विषय विचारायचा इकॉनॉमिक्स आहे अकाऊंटची आहे अ अ अर्थशास्त्र आहे कॉमर्स एहे किंवा हिस्ट्री आर्ट्सचे विषय आहेत तर सायन्सचे विषय आहेत त्याचे विषय विचारायचे त्या विषयाप्रमाणे त्याला त्या विषयाचं पुस्तक वाचायला जायचं आणि त्या अशा तऱ्हेने येणारा प्रत्येक मुलाला आम्ही लायब्ररीतली पुस्तकं वाचायला देत असतो अभ्यासाची पुस्तकं पाहिजे असली तर अभ्यासाची पुस्तकं द्यायची समजा त्यांना कथा कादंबऱ्या पाहिजे असेल तर कथा कादंबऱ्या पण त्यांना आम्ही उपलब्ध करून द्यायचो अशा तऱ्हेने लायब्ररीचा जास्तीत जास्त उपयोग आम्ही मुलांना पुस्तक वाचनात हा एक छंद एक जोपासण्यासाठी मुलांना आम्ही फार मोठं सहकार्य करत होतो आणि त्या आधारेमुरं आमच्या पुस्तकाचा अभ्यास करून चांगल्या प्रकारे अभ्यास करून वरच्या वर्गात पास होत असत आणि आमच्या लाय लायब्ररीचा उपयोग त्यांना त्यांचं करिअर घडण्यामध्ये घडण्यामध्ये उपयोग झालेला आहे तुम्ही जसंही गणित शिकवत होता पण आम्ही सगळेच आम्ही सगळ्याच विषयाचे पुस्तकं त्यांना देत असल्यामुळे आम्ही सगळ्या विषयाचा अभ्यास जवळ जवळच्या मुलांकडून करून घेतो असं म्हटलं तरी हरकत नाही त्यामुळे आमच्याकडून येणाऱ्या प्रत्येक मुलाला त्याला विचारायचं तुला कुठला विषय पाहिजे तो म्हणायचा इ इकोनॉमिक द्या मग ते आम्ही त्याला इकोनॉमिकचं पुस्तक द्यायचं त्याला समजा हिस्ट्री पाहिजे असेल तर इतिहासाचं पुस्तक वाचायला द्यायचं समजा सायन्सचा मुलगा आला तर त्याला केमेस्ट्री पुस्तक पाहिजे असेल तर केमेस्ट्रीचं पुस्तक वाचायला द्यायचं अशा तऱ्हेने आमच्याकडे येणारा प्रत्येक मुलाला त्याच्या विषयाचं पुस्तक अभ्यासासाठी द्यायचं आणि तो अभ्यासामध्ये व्यवस्थित मार्गदर्शन करून तो चांगल्या प्रकारे पास व्हायचा आणि याचा आम्हाला आनंद मायचा कारण आम्ही गेलेल्या पुस्तकाच्या आधारे त्याचं जीवन तो घडवायचा आणि त्या जीवन घडल्यामुळे त्या कॉलेजमधल्या मुलांचं जीवन पुस्तकावरच आधारित असल्यामुळे त्या पुस्तकाच्या आधारे त्यांनी त्यांचं जीवन घडवलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये वेगळा आनंद त्यांनी घेतलेला आहे असं आम्हाला ट्रिक कळलेलं आहे त्यामुळे आमचं लायब्ररीचं काम अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही केलेलं आहे अच्छा